मी थेटर नाटकामध्ये उपस्थित राहण्याचा विचार करत आहे तर त्यासाठी काही पहिला बुकिंग आहे तर ते त्या प्रमोशन डिलची मी प्र प्रतिक्षा करू इच्छित आहे तर मला एखाद्या नाटकामध्ये रंगभूमीवरती मला एक एखाद्या एखादा रोल मिळू शकतो का ह्याबद्दल मला माहिती विचारायची आहे तसंच एखाद्या नाटकाची जाहिरात आहे तर किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या स सवलती उपलब्ध आहेत का याबद्दल मला चौकशी करायची आहे व व त्या त्या तुम्ही मला कळवा